हा बोला मॅम कोनत्या शाळेतून कोनत्या शाळेतून बोलताय

आलेत का हा हा फक्त ते मुलंच आहेत ना की मुलींचा पन आहे मुलगी आनि सगळ्या अठरा वर्षाच्या वरतीच आहे ना पन्ना मोठेच आहेत ना कॉलेजमध्ये चालेल ना बरं कपडा पन आपला राहील की कसं ठीक मला मेजरमेंटनी शिलाई करून द्यायला लागेल नाही का हा तरी किती विद्यार्थी आहेत अंदाजी तीनशे चारशे का हा आनि कधी तेव्हा लागेल तुम्हाला शिवून समजा चालेल ना त्यात काय ना तरी आपल्याला साधारनता एका ड्रेसला मुलाच्या मोठ्यांच्या साधारनता पाचशे रुपये शिलाई लागतं आनि मुलींच्याकरिता थोडा जास्त लागतं हो मी मी कोटेशन आजच देतो तुम्हाला आणि ते फरॉक आहेत ना महागडे कसला फॅशनमध्ये मुलांमध्ये बूट वगैरे नाही शिवायचं ना फक्त शर्ट पॅन्ट शिवायचाय आहे ना आनि मुलींना पन शर्ट पॅन्ट आहे की कोनता लेडीज ड्रेस आहे शर्ट पॅन्टच आहे का मग चालेल शर्ट पॅन्ट असेल तर दोन्हीची सारखीच शिलाई घेऊन टाकू आपन हा आनि तुम्हाला कोटेशन दोन तीन दिवसात कोटेशन पाठवून देतो आनि तुम्ही मला कपडा ज्या दिवशी द्याल तुम्ही तेतुन मी तुम्हाला शिवून देतो म्हनजे जसे स्टॉक झाला की कस पन तुम्हाला पोचून देतो कॉलेजला हा ठीके ओके